भारतीय राजकारण आणि राजकीय नेते त्यामध्ये आहेत ते नेते मला खूप जास्त भ्रष्टाचारी वाटतात आणि लोकशाही म्हणून भारतामध्ये आता जास्त प्रमाणात लोकशाहीच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रमाणात राहिलेल्या नाही आहेत आज जास्त प्रमाणात खाजगीकरण झालेलं आहे लोकशाही असू असूनही लोकशाही जास्त प्रमाणात दिसत नाही आहे आणि आपली जी लोकशाही आहे ती मिश्र लोकशाही जरी असली तरी ती त्यामधे जास्त प्रमाणात लोकांचा सहभाग मला आता वाटत आहे की कमी होत आहे आणि मला आवडणारे राजकीय नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांना जर मला भेटण्याची संधी मिळाली असती तर मी त्यांना विचारलं असतं की तुम्ही इतक्या भविष्याचा विचार कशा कसा करू शकले